फक्त पोहता येणं एवढंच कामापुरतं नसतं तर बुडवणाऱ्याला वाचवताही आलं पाहिजे किंवा ज्यांना पोहायला येत नाही त्यांना पोहताही शिकवता आलं पाहिजे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बुडवणाऱ्याला वाचवून वाचवण्यासाठी आपल्याला पाण्यामध्ये जास्त वेळ श्वास रोखून धरणं खूप महत्त्वाचं आहे त्याची प्रॅक्टिस आपण करायला हवी जर ज्यांना पाण्यामध्ये खूप वेळ श्वास रोखून ठेवता येतं त्या लोकांना बुडवणाऱ्याला वाचवता येऊ शकतं आणि त्यासाठी त्यांना जास्त प्रमाणात प्रॅक्टिस करणं आवश्यक आहे आणि त्यांना त्या बुडवणाऱ्या माणसाचं ओझंसुद्धा पेलता आलं पाहिजे त्यामुळे त्यांचं वजनही थोडं चांगलं पाहिजे आहारामध्ये पण सकसता आली पाहिजे आणि पोहताही चांगलं आलं पाहिजे